मी स्वयंपाक आम्ही जेव्हा बाहेर असे फिरायला वगैरे कुठे जातो आम्ही लाष्ट टाइम माथेरान या ठिकाणी गेलो होतो तर तिथे आम्ही सर्व मित्र मित्र गेलो होतो आणि सोबत दोन किलो चिकन नेलं होतं नंतर आम्ही ना आमच्यामध्ये बनवण्यात कोणालाच येत नव्हतं आणि ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हती तर आम्ही असा निर्णय घेतला की चला बाबा आपणच बनवून बघू तर मी सुरवात केली चिकन बनवायला त्याच्यामध्ये आमच्या माझे सर्व मित्रांनी मला मदत केली आणि जे मी क मी ते यूटूबच्या रेसिपीमधून बघितलं होतं यूटूब सुरु केलं आणि त्याच्यामध्ये मी बघितलं की काय काय टाकायचं काय काय नाही टाकायचं तर त्याच्यामुळे कशी कसं ब ब बनतं ते चिकन वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये बघून मी ते चिकन शिकलो होतो आणि तिथे आम्ही चिकन बनवलं होतं अन ते खूप स्वादिष्ट झालं होतं तोच माझा पहिला अनुभव होता स्वयंपाकाचा